तर पळण्याचं मेन फायदे म्हणजे आता सहसा जास्त करून आपण तर बघतो की सगळे जिमच करतात सगळेजण वेट ट्रेनिंग करतात कोणी कार्डिओकडे लक्षेच देत नाही तर मेन म्हणजे कार्डिओने आपलं हर्ट हेल्थ सुरू अस चांगलं होतं तुम्ही तुमचं आख्ख शरीर चांगलं आहे पण तुमचं हर्टच चांगलं नाही आहे काम करत नाही तर कसं चालेल तर मग पळण्याचा खूप चांगला फायदा म्हणजे तुमच्या शरीरावर फॅट चढत नाही पुन्हा हर्ट हेल्थ चांगली राहते पुन्हा डोकं चांगलं काम करतं जेवढं जास्त तुम्ही कार्डिओ केलंत तेवढं तुम्ही तुमची एनर्जी एनर्जेटिक राहता दिवस दिवसातून आणि माझं तरं म्हणणं आहे कमीत कमी दिवसातून पंधरा वीस मिनटं कार्डिओ अर्थात पंधरा हजार स्टेप्स तर तुम्ही चालंलच पाहिजे कारन ओवरऑल ह आपलं हर्ट एवढं बेनिफिशिल आहे की आपल्याला त्याची किंमत आता कळत नाही पण जसं जसं एज वाढेल जसं की पन्नास चाळीसच्या नंतर तेव्हा ते कळेल